जसं मगाशी मी म्हटलं की त्या प्रगती भोर ताई आहेत त्यांच्याबद्दलच मला परत बोलायला आवडेल कारण त्यांनी हे खूप छान चालू केलं आहे जिथे लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात म्हणा किंवा आदिवासी लोकांना पण एक पैशाची मदत म्हणा त्यांच्या त्यांना शिक्षण देणं म्हणा किंवा त्यांच्या मुलांना आत्ताच्या का काही शाळा वगैरे तिथे कमी आहेत तर त्याच्यामुळे त्यांना पुढे काहीतरी करता येईल आणि शिकता येईल त्यांच्या मुलांना पुढे जाता येईल अशा पद्धतीचं त्या काम करतात आणि त्यांनी कंदील जे बनवले आहेत ते खूप उत्कृष्ट बनवले आहेत आणि प्राई इतर त्या वस्तूंच्या मानाने किंमतही खूप जास्त नाही आहे त्याच्या घरपोच त्या सेवा देतात आपण जर ते मागवले तर ते घरपर्यंत आपल्याला ते ते पोचवतात आणि तिकडच्या बाई तिकडे जे त्यांनी चालू केलं आहे एक आहे जे हॉटेल म्हणता येईल किंवा असं लोकांना दिसेल असं त्यांनी एक तिथे जेवण पण चालू ठेवलं आहे त्यांनी आदिवासी पद्धतीचं म्हणा किंवा इतर कमी प्राईजमध्ये कमीत कमी ह्याच्यामध्ये ते पूर्णान्न पुरवतात तिकडच्या बायकांना एक उद्योग मिळवून दिला आहे त्यांना ते प्र